मराठीत कन्नड भाषेमधील एक कविता मी मराठीत अनुवादित करण्याचा प्रयत्न केला होता पण प पण का त्यासाठी कन्नड भाषेतील शब्द समजायला पाहिजे होते त्या त्यामुळं कविता काय अनुवादित झाली नाही पण मी एका माझ्या मित्राच्या घरी गेलो त्याला कन्नड येत होती त्यानं मग मला कन्नड कन्नड बा ती मरा कन्नड भाषे क कन्नड भाषेतील कविता मला मराठीत तेन अनुवादित करून दिली आणि ती कविता आ आमची पूर्ण झाली आणि अशा मी तीन ते चार कविता कन्नडमधून मराठीत त्यानं अनुवादीत केल्या म्हणून त्यात अजून बऱ्याच गोष्टी गोष्टी किंवा असं बऱ्याच कन्नड भाषेत किंवा अजून तेलगू भाषा आणि बरंच असं क भाषेमध्ये मी त्याला अनुवादित केलं त्यामुळं मला ते मला ती खूप आवडायला लागले आणि प्रत्येक भाषेचं सुद्धा ज्ञान कळलं मला तेलगू कसं असते कन् कन्नड भाषेमध्ये कसं असते पण ट्रान्सलेट करणं काय एवढं सोप नव्हतं पण तरी माझ्या जे मित्र आला त्याचं नॉलेज असल्यामुळे मला त्याचा फायदा झाला आणि मी तिथं सगळ्या गोष्टी ट्रा अनुवादित मराठीतून अनुवादित केले